श्वासावरील नियंत्रण हे गाणं म्हणताना अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे याचा फायदा असा होतो की तुम्हाला हवा तो सूर हवा तितका वेळ वाजवू शकता तुम्ही हवा तितका वेळ तुम्ही देऊ शकता हे सुधारण्यासाठी रोज प्राणायाम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मी गाणं स्वत शी आवडतं म्हणून ऐकतो परंतु मी गाणं गात नाही त्यामुळे रियाज मात्र फारसा होत नाही